तस म्हटलं तर पूर्ण भारतात खूप साऱ्या भाषा बोलल्या जातात तीनशेच्या पण वरती वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात पण जी माझी मातृभाषा आहे मराठी म्हणजे लहानपणीपासनंच मी मराठी बोलत आलेली आहे आणि मराठी शिकत आलेली आहे शाळेमध्येपण तर मला असं वाटते की मराठी भाषा सर्वांत जास्त म्हणजे चांगली सहज आणि सोपी भाषा आहे ज्यामध्ये म्हणजे काहीच असं वेगळं किंवा खराब उच्चारण तसं म्हटलं तर जास्तीत जास्त यूज होतच नाही कारण की लोकांना असं वाटते की मराठी भाषा जास्तीत जास्त म्हणजे लोकांना माहिती नाही आहे फक्त जे मरा महाराष्ट्रात राहतात त्या लोकांनाच माहिती आहे पण तसं म्हटलं तर मराठी भाषा संस्कृत भाषाची सोपा पद्धतीत जर आपण म्हणू तर सोपा पद्धतीने निघालेली एक भाषा आहे जी की महाराष्ट्रात सर्वांत जास्त बोलली जाते किंवा असं पण म्हणू शकतो की जी प्राचीन काळापासनं तर आतापर्यंत लोक जास्ती सर्वांत जास्त मराठी भाषाचाच उपयोग करत आहे तर तसं मला माझ्या मराठी भाषेवर गर्वच आहे